मला धावण्याचा छंद होता कारण मला आरमि भरती ट्राय करायची होती मला आरमी भरती ट्राय करण्यासाठी दररोज पाच किलोमीटर रनिंगला जावं लागायचं सकाळी पाच वाजता व मी दररोज सकाळी पाच ते सहा व्यायाम रनिंग प्लस सगळे व्यायाम करतो आणि रनिंगलाही जातो पण मला धावण्याची प्रेरणा मिळाली मिल्खासिंग त्याची मॅच पाकिस्तानच्या त्या मॅच बघून मला धावण्याची व आर्मीत जाण्याची प्रेरणा मिळाली मला दररोज मी दहा किलोमीटर जातो आणि मला दहा किलोमीटर जाऊनच मजा येते असं करत करत मी हा दोन वर्षं झालं प्रयत्न प्रय प्रयत्न करत आहे मग मला यश मिळालं आहे मग मला आर्मीमध्ये सिलेक्शन आता झालेलं आहे व माझी शारीरिक शक्ती आता स्ट्राँग झालेली आहे मी माझ्या प्रेरणाकाचा समर्थ करत होतो आणि मी माझ्यात छंद आहे रनिंगला जाणे आणि दररोज सकाळी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम जातो आणि माझी शारीरिक शक्ती खूप चांगली आहे मला सकाळ संध्याकाळ रनिंगला जातो म्हणताना मला आतापर्यंत एकदाही आजारी झालो नाही आणि मी ही रनिंगला जातो पाच वर्षं झालं दररोज सकाळ संध्याकाळ फक्त पावसाळ्यामध्ये जरा इकडेतिकडे होत राहत असतं आणि ही खास कामगिरी मला मिल्खासिंग अन माझे वडील आर्मीमध्ये होते ह्यांच्याकडून मिळाली आहे थँक्यू